हो मला पर्यटकांशी संवाद साधायला तर नक्कीच आवडतं ज्यावेळी मी पर्यटनाला जाते त्यावेळीदखील माझ्या आजूबाजूला असणाऱ्या पर्यटकांशी संवाद मी साधते संवाद साधल्यामुळे आपल्या ज्ञानामध्ये नक्कीच भर पडत असते प्रत्येक व्यक्ती हा आतनं एक वेगळा आहे त्याच्याकडे अनेक चांगले गुण असतात आपण त्याच्याशी संवाद साधल्यानंतर त्याच्यामध्ये असणाऱ्या क्वालिटीचं आपल्याला ज्ञान होतं आणि त्याच्यामुळे आपल्या व्यक्तिमत्त्वामध्ये सुधारणा होते सुधारणा झाल्यानंतर आपण ज्यावेळी पुढच्या वेळी निर्णय घेत असतो किंवा एखादी परिस्थिती अडचणीची किंवा आनंदाचा क्षण निर्माण होतो त्यावेळी आपण स्थिर राहून आपले निर्णय घेऊन आपण त्यामधून जा जास्तीत जास्त आनंद निर्माण करू शकतो